नमस्कार मी पियुष काकडे तुम्हाला ही मी जी व्हॉईस नोट पाठवतो आहे खरं तर माझा झाला आहे प्रॉब्लेम मी सन मराठीवरील सुंदरी ह्या मालिकेत काम करत असल्यामुळे माझं जेवढं काय पेमेंट आहे ते दर महिन्याच्या महिन्याला माझ्या खात्याला जमा होत असतं जे या महिन्यापासून होणार आहे पण माझ्या वडिलांनी जेव्हा मला पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या अशा निदर्शना झालं की माझा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक नाही आहे माझं बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक नाही आहे त्यामुळं पैसे येण्याजाण्याचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे म्हणून मी मध्यंतरी बँकेला फोन केला होता तुमच्या ब्रांच मॅनेजरना तर काही कारणास्तव त्यांनी कॉल उचललं नाही जे याचं कारण मला नेमकं काय आहे ते माहीत नाही पण बँकेचे लई हेलपाटे मारून पण काम होत नसल्यामुळे मी खूप वेळ थांबलो आहे तरी तुमच्याकडून जर काम होत असेल तर नक्की करा कारण जर पैसे जर माझ्यापर्यंत पोचले नाहीत तर प्रॉब्लेम होईल कारण माझ्या पैशातून माझ्या कॉलेजमधली फीस जाते माझ्या अकॅडमीची फीज जाते जिथं मी यू पी एस सीसाठी क्लास लावला आहे त्यामुळं तुम्ही जर वेळेत ते काम मला करून दिला तर मला सोपं पडेल महिन्याच्या महिन्याला जी काही माझी रक्कम माझा पगार जो येणार आहे त्या प्रोडक्शन हाऊसकडून तो मला वेळोवेळी मिळेल आणि माझा मोबाईल नंबर आणि माझा आधार हे माझ्या बँक अकाऊंटशी तुम्ही लिंक कराल अशी माझी अपेक्षा आहे आपल्याकडून तरी जी काही तुमची रितसर पद्धत असेल तुम्हाला पत्र पाठवणं मॅनेजरला पत्र पाठवणं ईमेल करणं ते जे काही आहे ते मी करेन मला काय प्रॉब्लेम नाही धन्यवाद